हा तर मी अगोदर एक महिन्याअगोदर सॅमसंगचा मोबाईल घेतला तो मोबाईल खूप सुंदर आहे त्या मोबाईलची बॅटरी कमीत कमी दोन ते तीन दिवस जाते आणि त्या मोबाईलचा फ्लॅश एकदम सुंदर आहे फोटो वगैरे काढतो आपण तर चांगलं असतो आणि बॅटरी वगैरे बी चांगली आहे आणि माझ्या फॅमिलीला खूप मोबाईल आवडला तो आणि मला पण खूप आवडला तो आणि त्याकरता सॅमसंग कंपनी वन बेस्ट